कला ही कोणतीही असो कला ही कलाकाराला ओळख आणि समाजामध्ये एक स्थान निर्माण करून देते खरं पाहिलं तर भारतामध्ये अनेक कला आहेत कोणी पेन्टिंग करते कोणाला कॅनव्हासवर चित्र काढण्याची आवड असते कोणाला नैसर्गिक चित्र काढण्याची आवड असते एक कलाकार म्हणून मी कॅनव्हासवर बऱ्याचशा अशा निसर्गामध्ये असणाऱ्या गोष्टी निसर्गातील काही सौंदर्य असे असतील ती किंवा मग माणसांचा एखादा कळप किंवा काही अशा आठवणी अशा चित्रित केलेल्या आहेत मला बऱ्याचदा काही परिस्थितीमुळे मला साहित्य जे आहे ड्रॉइंगचे ते गोळा करण्यामध्ये अडचणी गेल्या कधी कधी लेखनसामुग्रीची कमतरता मला आठवली पण आमच्या एका मित्रानी माझी आवड बघून आणि माझं कौशल्य बघून मला प्रेरणा व लेखनसामुग्रीचं पुरवठा केला ज्याच्यामुळे मी आज एक यशस्वी असा चित्रकार बनू शकलो